शाळातून आणखी व्यावसायिक शिक्षण जसे सुतारकाम प्लंबिंग शिवणकाम कुक्कुटपालन पशुपालन यासारखे शिक्षण दिले श पाहिजे असं मला वाटते कारण हे सगळे विषय कौशल्य विकासाचे आहे नियमित वापरायचे आहे नियमित कामात हे प्रयोग होतात याने ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात सुतारकाम जसे की सुतारकाम झाले विभिन्न घरात काही ना काही तुटफूट होतच राहते लाकडाचे टेबल्स आहे खुर्च्या आहे त्यांच्या त्यांचे रिपेरिंगचे काम ते करू शकतात तसेच प्लंबिंग नळाशी रिलेटेट काही ना काही प्रॉब्लम्स् येतातच जर महिलांनी शिवणकाम केलं तर त्यांना एक्स्ट्रॉ इन्कम असू शकते मिळू शकते त्याच्यासाठी त्यांना वेग विभिन्न कौशल्य विकासाचे शिक्षण दिले पाहिजे असं मला वाटते आणि असं केल्याने प्रत्येक भारतीय आपले आवश्यक असलेले पैसे म्हणा आवश्यक असलेली निधी ते त्यांचे स्वतः कमवू शकतात त्याच्यामुळे आपला देश आत्मनिर्भर बनेल त्याच्यासाठी मला वाटते अशा प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे